मी ऑनलाईन एक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मागवला होता प्रोडक्ट म्हटल्यावर म्हणजे डायरेक नाव जर घेतलं तर मी एक बत्तीस नाही सॉरी चौसष्ट जी बीची मेमरी कार्ड सॅमसंग या कंपनीची बोलवली होती मिशोवरून तर सुरवातीला मी जिथे लावली तर ती व्यवस्थित चालत होती दोन दिवस चालली आणि नंतर ती करप्ट झाली मी मिशोला ती रिटर्नची रिक्वेस्ट टाकून रिटर्न केली त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी मला दुसरी सॅमसंगचीच मेमरी कार्ड मिळाली मला वाटलं आता ही चांगली चालेल कारण की ती मी एक्सचेंज केली होती तर ती साधारण चार ते पाच दिवस व्यवस्थित चालली आणि पुन्हा सहाव्या सातव्या दिवशी ती आपोआप फार्मे फॉर्मेट झाली यामध्ये मी बाहेरगावी असल्यामुळे रिटर्नची रिक्वेस्ट टाकू शकलो नाही आणि ज्या दिवशी मग मी एक दिवस बाकी असताना रिटर्नची रिक्वेस्ट टाकली तर त्यांनी ती ॲक्सेप्ट केली नाही आणि तोही दिवस गेला त्यामुळे मग ती पेंडिंग राहिली असा माझा खूप खराब अनुभव इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू वस्तूमध्ये आला